मोबाईल हा खूप हानिकारक आहे सत सतत सतत मोबाईल वापरण्यामुळे मुलांचा अधिक मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो तो आपण विचार पण करू शकत नाही डोळेचा काय डोळे खूप खराब होतात स्मार्टफोनमुळे आपल्या त्वचेही नुकसान होता जाणून आपण जास्त मोबाईल पाहायला नकोय स्मार्टफोन स्क्रीनटाईम मु मुलांवर होणारा परिणाम क्षणभर श विश्रांतीची गरज पण हवी आपल्याला आपण झोपायचं असेल तर मोबाईल पाहतो आज आजच्या आजकालच्या घरांमधे लहान मुले पाहतात असलेला मोबाईल आणि त्यावर एकून स्क्रीनटाईम पालकांसाठी डोळेदुखीचा विषय ठरला आहे त्यामुळे मुलांना आरोग्याचा दृष्टिकोनही अनेक प्रश्न निर्मान झाले आहेत या स्क्रीनटाईम कमी होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे मोबाईल मुलं हे आता लहानपणापासून मोबाईल खूप वापरतात त्यामुळं त्यांचे डोळे हे खूप खराब होतात आतापासून जर पहिलेच्या काळामध्ये पण हा मोबाईल खूप हानिकारक आहे